हल्ली प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर वापरणं गरजेचं झालेलंय परंतु त्याच्याबरोबर ज्या खबरदारी घ्यायला पाहिजे त्या व्यवस्थित नाही घेतलं तर खूप नुकसान होऊ शकतंय त्यामुळं प्रत्येकाने गॅस सिलेंडर वापरायच्या अगोदर किंवा वारंवार ह्या सूचना ज्या सांगितल्या जातात त्या तंतोतंत पाळायला पाहिजे कारण गॅस सिलेंडरमुळं मोठमोठ्या आगी लागू शकताात जीवितहानी होऊ शकते तर गॅस सिलेंडर आपल्याकडं असतो तो त्याची ट्यूब सहा महिन्यातून एकदा चेक करावी आणि गरज लिकेज वाटलं तर ती बदलावी आणि त्याच्यावर हल्ली त्या ट्यूबवर कवर मिळतं तर त्या कवर आवश्यक असेल तर घालून टाकावा म्हणजे लहान मुलंसुद्धा त्यामुळं सेफ राहू शकतं द दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल सगळीजणच आपण मोबाईल फोन वापरतो मोबाईल फोनमुळं प्रत्येकाला त्याची भीती वाटत नाही किंवा इतके सरावाने आपण ते सहजतेनी स्वयंपाक करता करता वापरतो की त्याच्यामुळं स्फोट होऊ शकतो पण ते आणि दुर्देवी घटना घडू शकतात आणि बायका तर हल्ली इअरपॉड घालून गाणी ऐकणे आणि तसंच स्वयंपाक करणे आणि सिलेंडर आणि ते इअरपॉड याचं कनेक्शन चुकून झालं तर स्फोट होऊन बायका दगावू शकतात किंवा मोठमोठे ॲक्सिडेंट होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गॅस सुरू असतो तेव्हा लागलाय आणि की नाही हे चेक करणं खूप गरजेचंय बऱ्याच वेळा गॅस लागलेला नसतो आणि वास आला तरी आपण बऱ्याच घाई गडबडीत दुर्लक्ष केला आणि ते इलेक्ट्रिसिटीला ते जर कनेक्शन लागलं तर एकदम स्फोट होऊ शकतो आणि दुर्घटना होऊ शकते त्यामुळं ह्या सगळ्या सुरक्षेच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बऱ्याचसा मारमामध्ये अनेक गॅस सिलेंडर एकत्र ठेवून मोठमोठे स्वयंपाक केले जातात आणि त्या ठिकाणी ट्यूब पण गॅसच्या जवळ जर एखादी गेली तर ती वितळण्याची शक्यता असते आणि तिथं मोठमोठे गॅस सिलेंडर एकमेकाला जोडल्यामुळं त्याचे स्फोट होऊ शकतात आणि मोठी हानी होऊ शकते आणि केव्हाही गॅसच्याबद्दल जर आपल्याला काही शंका असेल किंवा काही कळवायचं असेल किंवा विचारायचं असेल तर एक नऊ शून्य सहा या नंबरवर त्वरीत कॉन्टॅक्ट करावा आणि त्या नंबरमध्ये तुम्हाला सगळ्या सूचना किंवा तुमच्या खबरदारीसाठी काय करता येईल या्या याची माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळू शकते